पिढ्यानपिढ्या पुढं चालत आलेल्या कौटुंबिक रेसिपी आमच्या इथं खूप आहेत त्यापैकी माझी आजी कोकणातली असल्यामुळं तिनं मला शिकवलेली रेसिपी म्हणजे उकडीचे मोदक आजीने मला उकडीचे मोदक शिकवले कोकणात ती राहत असल्यामुळं तिथं कोकणात तांदूळ भरपूर नारळ भरपूर म त्याच्यातून कसे करायचे आपल्याला कमी खर्चात आवडता पदार्थ सगळ्यांना खाऊ घालायला आणि आपल्याला त्रास पण कमी हा पदार्थ मला आजीने शिकवला त्यामध्ये तांदळाची उकड कशी आधी पिठी कशी करायची मग ती उकड कशी काढायची ती उकड काढायच्या आधी नारळ फोडून तो खोवून मग त्याच्यामध्ये गूळ घालून सगळं घालून खसखस वगैरे घालून ते शिजवायचं आणि मग ते थंड होत आल्यावर इकडं तोपर्यंत उकडी उकड काढायची तांदळाच्या पिठीची म त्या पि उकडीत कसं भरायचं ते आणि मग त्याला मोदकाचा आकार कसा द्यायचा गणपती बाप्पाला हा प्र पदार्थ खूप आवडतो म्हणून आमच्या घरात तर सगळ्यांनाच आवडतो आणि त्यामुळं आजी निम आजीकडून शिकलेला पदार्थ हा पहिला पदार्थ मा मी शिकले आणि तो सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आणि गण गणपतीत तर कायमच सगळ्यांच्या घरीच होत असतो आ आम्ही तर कधीही करू शक घरात करतो आवडत असल्यामुळं त्यामुळं उकडीचे मोदक आजीकडून झाले मग नंतर आईने माझ्या मला वेगळे वेगळे बरेच पदार्थ शिकवले त्याच्यामध्ये सांज्याची पोळी शिकवली सांजा सुद्धा घरी आपल्याला गव्हाचा करता येतो काढता येतो किंवा रवा असतो विकत आणायचा त्याचा गुळाचा पाक करून गुळाचं पाणी करून त्यात सांजा करायचा आणि मग त्याच्यात पुरणाच्या पोळी सारखी गणिक भिजवून पोळ्या करायच्या मग सांज्याच्या पोळ्या मग ह्या पोळ्या सुद्धा सगळ्यांना आवडतात आणि सोप्या होत असतात आणि दुसरी गोष्ट कमी खर्चात होतात कधीही पाहुणे आले तर काय करू असा प्रश्न पडतो तेव्हा ह्या गोष्टी बहुतेक सगळ्या घरात असतातच त्यामुळं घरातल्या घरात आपण कमी खर्चात आपण कधीही हा पदार्थ करू शकतो ही आईची शिकवण आ होती दिलेली आहे मला आणि त्याच्याबरोबर माझी मावशी मावशीकडं गेलं मावशी कोकणात हे कर्नाटकात राहायची त्यामुळं कर्नाटकात तिच्याकडं गेलं की मांडे ते महाग असतात पण तिथं ते मांडे खायला शिकवलं कसे करतात ते शिकवलं आणि कधी करतात ते कर्नाटकामध्ये मांडे बहुतेक लग्नात करतात आणि लग्नाचं मांड्यांचं जेवण म्हणजे खूप श्रीमंताचं लग्न आहे असं समजलं जातं अजूनही ती पद्धत क्वार कर्नाटकात आहे तसंच माझ्या पंढरपूरला माझी मामी तिच्याकडं गेलं मामीकडं गेलं की ती पंढरपुरी प्रकारची एक प्रकारची एक पेंडपाला म्हणतात ती आमटीचाच प्रकार आहे तो प्रकार सुद्धा मला मामीकडून मामीने शिकवला आणि मी कसा करायचा तो कधी करायचा घरात नुसतं पोळी आणि पेंडपाला सुद्धा खाल्ला आणि बाकी काही नसलं तरी चालू शकेल आसा तो पदार्थ आहे तो मला मामीकडून आजीकडून मावशीकडून आईकडून सगळ्यांकडून मी वेगळ्या वेगळ्या प्रकारे तो शिकले आणि पुढं जाऊन आता मी वहिनीकडूनही शिकले आणि वहिनीचा पेंडपाला तर खूपच वेगळा तिनं वेगळ्या प्रकारे मला शिकवला आणि तो प्रकार सुद्धा सोपा आहे पटकन करण्यासारखा आहे आणि घरात साधारण मूग वगैरे असतातच त्यामुळं मूग भिजवून भाजून ते कुकरला लावून मग त्याच्यात लसूण वगैरे भरपूर घालून असा खमंग हा प्रकार आहे तो भाकरीबरोबर कुस्करून खा पोळीबरोबर खा कशाबरोबरही खाल्ला तरी आवडील सगळ्यांना असाच प्रकार आहे तसंच आमच्या शेजारी एक राहायचे त्यांच्याकडून पण मी बरंच काही शिकले त्यात पुन्हा नारळाची वडी ओल्या नारळाची वडी ती सुद्धा मी त्यांच्याकडून शिकले आणि नारळ बहुतेक क कधीही मिळतो कुठंही मिळतो आणि चांगला अस आहे सगळं खाण्यासाठी सुद्धा त्यामुळं नारळाच्या वड्या आणि आता माझ्या नारळाच्या वड्या इतक्या प्रिय झालेल्यात की मी त्यात एक्सपर्ट झालेली आहे मी कुणालाही करूनही देते आणि कुणीही माझ्याकडं कधीही आलं तरी माझ्या घरात नारळाच्या वड्या कायम असतात तसंच पातळ पोह्याचा चिवडा कधीही काहीही असलं की तो चिवडा घरात तयारच असतो आणि तो इतका सोपा असतो की तो पटकन आपण एक तासाभरात डबाबर चिवडा करू शकतो त्यामुळं ते असे प्रकार भरपूर आहेत आणि सगळ्यांकडून ह्या प्रकारांमध्ये अगदी मी एक्सपर्ट झालेली आहे सगळे प्रकार शिकून आणि कधीही माझ्याकडं कोणीही आलं तरी खाऊन हे सगळे प्रकार खाऊन समाधान मानून मला खूप छान सांगून जातात त्यामुळं मी खूष होते आणि अजूनही पुढं कुणीही कधीही या माझ्याकडं माझी सगळं प्रकार करून खायला घालायची तयारी असती